हवामान बदलल्यामुळे शेतीवर खूप सारे प्रकार होत असते त्याच्यामुळे त्याच्यावर किटकंही लाग कीटक लागते आणि वा वातावरणामुळेही ते पीक खराब होत असते कीटक लागल्यावर त्याच्यावर युरिया न् युरिया पॅरेसाईट असे हे धातू टाकाय त्याच्यामुळे त्या त्याला कीटक काही लागत नाही आणि पीक खराब होय नाही ज उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी झाडाला शेताला पाणी टाकावे त्याच्यामुळे पिकंही खराब होत नाही आणि ता ताजंही राहते शेतातले फळं फुलं